ग्रामीण आणि शहरी भागामध्ये स्त्रियांमधील कला व हस्तकौशल्य विकसित करण्यासाठी सहकारी संस्था तसेच बचत गट इत्यादी मदत करत असतात बचत गटामार्फत वेगवेगळ्या प्रकारचे या स्त्रियांना सि प्रशिक्षण दिले जाते कुकिंग भरतकाम विणकाम शिवणकाम इत्यादी अनेक प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते त्यानंतर त्यांनी ज्या वस्तू बनवल्या आहेत व जे पदार्थ बनवले आहेत त्यांचे प्रदर्शन भरवले जाते व त्यामध्ये त्या सगळ्याची विक्री केली जाते त्यामधून या सर्व स्त्रियांना आर्थिक मदत मिळते तसेच मेळघाटातील आदिवासी पाड्यातील लोकांना सुद्धा बांबूच्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते व प्रदर्शन भरवून त्यांना नवीन बाजारपेठ मिळवून दिली जाते